समाजात शांतता राखायची असेल तर एकदा गुन्हेगार सापडल्यानंतर बहुतेक वेळा असं होतं की पोलिसांना गुन्हेगार सापडतात गुन्हेगार सापडल्यानंतर त्यांची त्यांच्या गुन्ह्याची जी गंभीरता असेल त्यानुसार त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे आणि हे जर शासन झालं नाही तर गुन्हा कडक असतानासुद्धा जर त्यांना मोकळीक मिळाली किंवा सवलत मिळाली तर काय होतं की ते गुन्हेगारही निर्ढावतात आणि समाजात पण अस्वस्थता राहते की म्हणजे आपल्याला कुणीही येऊन काहीही केलं उद्या तरीसुद्धा पोलिस त्याला काही करू शकत नाहीत असं जर समाजात एक चित्र निर्माण झालं तर समाजात शांतता राहणार नाही दुसरी गोष्ट गुन्हेगार सापडल्यानंतर त्याचा न्याय लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणजे कोर्टात गुन्हे गुन्हा उभा राहिला आणि त्याच्यानंतर अनेक वर्षं जर ते तसंच राहिलं म्हणजे त्याचा निर्णय झालाच नाही तर त्या गुन्हेगारावर फुकटच शासन खर्च करत राहतं आणि तो सरकारी पाहुणचार घेत राहतो आणि हळूहळू त्या गुन्ह्याची गंभीरता कमी होते म्हणजे न्याये न्याय देताना त्याला तेवढ्या ताकदीने तेवढ्या गंभीरपणे न्याय मिळत नाही आणि त्याला सवलत दिली जाते शिक्षेत मग कित्येक वेळा त्याच्यात वेगवेगळ्या पळवाटा शोधल्या जातात आणि मग त्यामुळे काय होतं की त्या गुन्हेगारांनासुद्धा फावतं की मग पुरेसे पुरावे मिळाले नाहीत काही पुरावे तर लगेचच्या लगेच मिळवावे लागतात ते मिळवण्यात दिरंगाई झाली की मग ते पुरावे मिळत नाहीत किंवा ते टिकत नाहीत कायद्याच्या कसोटीपुढे आणि मग न्यायदान बरोबर होत नाही तर म्हणजे एक तर गुन्हेगार पकडण्यातली पोलीस खात्याची क्षमता आणि त्याचं न्याय लगेच करण्याची न्याय खात्याची क्षमता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत समाजात शांतता राखण्यासाठी